हो व्हायचं ना पण खूप मजा यायची हां तेव्हा दहावीमध्ये असताना मला दहावीमध्ये जोपर्यंत माझा जो पिरियड होता पहिली ते दहावी मी प्रत्येक गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्याच्यात सहभागी होऊन मजा केली होती स्टार्टिंग तर आमची प्रार्थनेपासून व्हायची सगळ्या गायनाच्या मुली स्टेजवर येऊन गाणी वगैरे गायच्या प्रार्थना वगैरे व्हायची त्याच्यानंतर गणेश वंदन व्हायचं आम्ही सगळे जण खूप मजा करायचो मागे बसून तर आम्ही ज्या मागे बसलेल्या मुली असायच्या त्यांना असं हसायचं टाळ्या वजवायच्या मध्येच असे आमचे एक फनीवाली मुमेंट्स होते शिन आमच्या शाळेचा शिंदे मॅडम होत्या त्यांनी स्टार्टिंगला आम्हाला इतिहास सांगितला होता आमच्या शाळेचा की आमच्या शाळेला इतकी वर्षं झाली आमची शाळा इतकी जुनी आहे आमच्या शाळेबद्दल कोण कोण शिकून गेलं आमच्या शाळेमध्ये रानी म्हणून जो एक कार्यक्रम होता कलर्स मराठीला त्यांच्या ते एक राणा म्हणून जो एक सिरियल होता त्यांची ज्या कॅरेक्टर होतं फिमेल कॅरेक्टर मेन लिड कॅरेक्टर त्या आमच्या शाळेत शिकल्या होत्या असा आमाला शाळेबद्दल सांगितलं जायचं त्यानंतर कार्यक्रमाची रचना सांगितली पहिलं प्रस्तावना त्याच्यानंतर नाटकं होती वेगवेगळ्या प्रकारचे सोलो होते ग्रुप डान्स वगैरे होते त्याच्यामदध्ये आम्ही तीन गोष्टींमध्ये पार्टिसिपेट केलं होतं पहिलं तर एक पहिलं नाटक होतं आणि दोन सोलो डान्स होते त्यात एका नाटकामध्ये आम्हाला असं एक कॅरेक्टर होतं जे चेसचं जे जे हे असतं ना कवड्या त्यां त्या त्या आम्ही बनलो होतो आणि जे एक मेन लीड जे आम्हाला डिक्टेट करणारे होते ते आम्हाला सांगायचे की हा प्यादा पुढे जाणार हा प्यादा मागे येणार आपण चेस खेळायचो ते फक्त आमच्या आमच्या पद्धतीने खेळले जायचं तो सुद्धा एक भारी मुमेंट होता आम्ही जेव्हा करायचो तेव्हा आम्हाला ते चेसबद्दल सुद्धा खूप सारी माहिती मिळायची आणि त्यात सुद्धा आम्हाला ते करायला मजा यायची आम्ही त्या गोष्टीला आम्ही पूर्ण दिवसभर तिथे असायचो त्यामुळे शाळेचे ते दिवस खूप आठवतात आणि आम्हाला असं वाटतं की परत एकदा त्या अनुभवता येईल का नाही असं विचार पण येतो पण ते तर होऊ शक होऊ तर शकत नाही पण कॉलेजमध्ये ते ट्राय करू शकतो तर सेकंड सोलो डान्स होता त्याच्यामध्ये मी एक लावणी केली होती त्याच्यामध्ये माझ्या मैत्रिणींनी मला इतकं चेअरअप केलं होतं ना काय सांगूच काय इतकं भारी की मला इतका उत्साह आणि अजून नाचू वाटत होतं ना की हे गाणं संपूच नये कधीच संपू नये असं फीलिंग येत होतं बट काय आता ते पॉसिबल नाही तर म्हणून ते संपायचंच पण त्याच्यानंतर पण मैत्रिणी म्हणायच्या वन्स मोर वंस मोर त्यामुळे क टीचर्स पण अग्री व्हायच्या की हां ठीक आहे चालते कर कर आणि टीचर्स पण एन्जॉय करायच्या आमच्या प्रिन्सिपल टीचर पण मला बोलल्या होत्या की तू खूप छान नाचतेस पुढे ह्याच्यामध्ये करिअर वगैरे करणार आहेस का वगैरे तर मॅमना म्हणायचे इज माय पॅशन मी मॅमना सारखी हेच म्हणायचे की हे माझं पॅशन आहे आणि मी कधीच सोडणार नाही मी आयुष्यभर हे करतच राहील सो ह्याच्यात काहीच काहीच डाऊट नाही आणि आमच्या शाळेमध्ये थीम त दिलेल्या असायचं त्या थीमप्रमाणेच आम्हाला बोलायला किंवा डान्स करायला लागायचा थीम म्हणजे काहीचं पावसाळ्याचं क थीम असायचं किंवा कधी असं ऐतिहासिक गाणी असतील किंवा जुन्या काळातली गाणी असतील ह्यांच्यावर आम्हाला कोरिओग्राफ करायला लागायचं आणि आम्ही लहान मुलं जी असायची ना आमच्या शाळेमध्ये म्हणजे आम्ही दहावीत असू त आमच्या खालच्या गटातले म्हणजे नववी आठवीतल्या गटातलेत ना त्यांना आम्ही जाऊन कोरिओग्राफ करायचो आणि आम्ही मॅमची परमिशन घ्यायचो मॅम आम्ही जाऊ का आणि मॅम थोड्या मग ओरडायच्या पण त्याच्यासाठी कारण का आम्ही आमचा तास सोडून जायचो त्यामुळे बाई ओरडायच्या पण बाई नंतर बोलायच्या जा जा मं आम्ही ते सुद्धा एक खूप हे केलेलं आहे आम्ही स्वतःचं क्लास सुद्धा कोरिओग्राफ केलेला आहे तेव्हा पण आम्हाला एक हीवाली पण एक छान संधी होती की आम्ही कधीतरी कोरिओग्राफ करू शकलो आणि त्या पण एक मुमेंट्स वेगळ्या असायच्या त्यानंतर आम्ही शिकवायला चालू याच्या नावाखाली कुठेतरी बाहेर जायचं कुठेतरी बसायचं लायब्ररीमध्ये जाऊन ह्या पण आम्ही मजा केलेल्या आहेत त्याच्यानंतर जे नाटकं झाली त्याच्या नाटकामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स होते आमच्या शाळेमध्ये अहिल्याबाईंचं इ इतिहास दाखवला गेला होता तर मग त्याच्यामध्ये आहिल्याबाई मेन कॅरेक्टर होत्या त्याच्यानंतर त्या लहानपणी कशा होत्या त्यानंतर मोठ्या झाल्यावर कशा झाल्या त्याच्यानंतर त्या थोड्याशा अजून मोठ्या झाल्यावर त्यांचा प्रत्येक गोष्टी त्या नाटकामध्ये आम्हाला सविस्तरपणे दा सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि ते सुद्धा एक खूप छान आठवणी होत्या त्याच्यानंतर ग्रुपमध्ये मी एक डान्स केला होता त्याच्यामध्ये मी सुन साथीयावर आम्ही सगळ्यांनी डान्स केला होता सो तेव्हा पण आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करायचो तेव्हा आम्ही बाहेर जाऊन बसायचो डबा वगैरे खाताना तिथेच आम्ही घोळका करून परत आमच्या जेव्हा प्रॅक्टिस करत असायचो आमच्या शा क्लासमधल्या मुली सुद्धा आम्हाला बघायला यायच्या तास सोडून तेव्हा पण आम्ही त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा ओरडा खायचो आणि त्यांना सुद्धा ओरडा द्यायला लावायचो सो तो सुद्धा एक होता पण आमच्या शाळेमध्ये भेदभाव पण खूप चालायचा मला नाही आवडायचं कारण का जेव्हा आम आमच्या वरचे जे वर्ग असायचे म्हणजे एक्झाम्पल म्हणजे आमच्या शाळेमध्ये रवी भानू हे वर्ग असए थोडे मोठे होते त्याच्या खालचे वेगळे होते सो जे पहिले दोन तीन वर्ग असायचे त्यांना कसं पण तुम्ही नाचू शकता त्यांना कसलंच बां बंधन नसायचं पण आमच्या आम्ही ज्या खालच्या वर्गातले होतो त्यांना कायम बंधनं असायचं की तू तुम्ही असं अंग हलवायचं नाही असं एक्सप्रेशन्स द्यायचं नाही म्हणजे मला या गोष्टींबाबत मला शाळेचा मला राग यायचा पण आता काय करणार ऑप्शन नाही आपल्याला तर करावंच लागणार आहे कारण का आपल्याला एक मेमरी जी जगायची आहे आणि एन्जॉय करायचं आम्ही ते मी फक्त करायचं म्हणून करत नव्हतं आम्ही ती प्रत्येक क्षण आणि क्षण जगत होतो कारण का ह्या क्षण परत येणार नव्हता हे आम्हाला सुद्धा माहिती होतं त्यामुळे आम्ही खूप मनापासून खूप इनव्हॉल्व होऊन आम्ही करायचो परत आमच्या मैत्रिणींचा आम्हाला मेकअप करायला आवडायचा त्या शा शाळेमध्ये मेकप घेऊन यायचो आम्ही सगळे त्यांची ड्रेपरी वगैरे करा त्यांची हेअरस्टाईल करा मी तर मेकअप आर्टिस्ट शाळेमधली मी ते मेकअप आर्टिस्ट होते मला मेकअप करायला आवडतो त्यामुळे सगळ्या मुलींना आयलायनर लावून दे लिपस्टिक लावून दे ब्लश लावून दे ते सुद्धा एक छानवाल्या मेमरीज होत्या त्याच्यानंतर शाळेमध्ये खूप काही काही केलेलंय खूप मस्ती केलेली आहे सो आणि असा तो असा हा वेळ असायचा की जेव्हा आपण एकदम फ्रीली नाचू खेळू हसू शकायचो नाही तर चोवीस तास अभ्यास आणि अभ्यास आणि अभ्यास घरी जायचं शाळेत जायचं अभ्यास करायचा दॅट्स ईट आम्हाला असं मन मोकळे कारणाने हसता सुद्धा आलं नव्हतं पण जेव्हा गॅदरिंग असायचं तेव्हा मनमोकळेपणाने हसता सुद्धा यायचं आणि मजा सुद्धा करता यायची आणि जेवण वगैरे पण असायचं वगैरे सो माझ्या ह्या हे दिवस जे होते ते सगळ्यात भारी दिवस होते आणि माझा अनुभव एक नंबर होता म्हणजे म्हणू की हा आयुष्यातला सगळ्यात बेस्ट दिवस किंवा क्षण होते की जे मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही